गणेश टेकडीवरच्या मंदिराजवळ जाण्यासाठी ऑटो बुक केलेला उबेर ॲप्प्समधून माझा जो ॲड्रेस आहे धनतोली रामू फ्लॅट सॉरी लँड नंबर फोर लँड नंबर फोर रामेश्वरी रोड धनतोली ॲट अकोला तर मी इथून हा ऑटो बुक केलेला आहे म्हणजे पिकप माझा हा ॲड्रेस आहे तर माझ्या इथे जाण्यासाठी टेकडीवरच्या टेकडीवरचा गणपती ॲट अकोला हा एड्रेस टाकलेला आहे तर अजून माझा जो आटो ड्रायव्हर आहे तो अजून काय आलेला नाही आहे तर मी त्याला बऱ्याच वेळची मी त्याची वाट बघतेय वाट बघू बघू इवन थकून गेली आहे तो दहा मिनिटात येतो म्हणाला पंधरा मिनिटात येतो म्हणाला तो अजून काही आलेला नाही आहे त्याच्यानी मी त्याला विचारलं दादा तू जो पिकप पॉइंट टाकलेला आहे माझा तर तू तिथे तुला यायला किती वेळ लागेल कारण मी पंधरा मिनटं झाले दहा मिनटं होऊन गेले मी तुझी वाट बघतेय तू अजूनपर्यंत आलेला तू सध्या आता आहे कुठे आहेस त्याने मला सांगितलं मी शिवाजीनगर इथे आहे मॅम मला तिथून यायला एक हार्डली अजून दहा मिनटं लागेल कारण की तिथून जो रोड आहे जो बनले जो रोड आहे तो खूप खराब आहे रोड बनणं चालू आहे आणि ट्राफिक पण सुद्धा जाम आहे त्यामुळे मला खूप टाइम लागतोय तर मी त्याला विचारलं तर अजून किती वेळ लागेल तर तो मला म्हणाला मला बोलला मॅडम तुम्हाला मिनिमम मॅडम मला तिथे यायला मिनिमम अजून एक अर्धा तास किंवा पाऊण तास पण सुद्धा लागू शकेल कारण की रोड खूप जास्त खराब आहे आणि ट्राफिक पण खूप जास्त जाम झालेलं आहे मी शिवाजीनगरला सध्या आहे तर बऱ्याच वेळचं निघालेलो आहे मॅम पण अजून रोड काही मोकळा झालेला नाही आहे ट्राफिक पण खूप जास्त जाम आहे तर मला अजून एक अर्धा पाऊण तास लागेल ठीक आहे तुम्ही इथे या तुम्हाला जो कॅश पेमेंट तुम्हाला जो ऑनलाइन बुक ऑनलाइन पेमेंट करते नाही तर कॅश पेमेंट करते तो म्हणाला मला की मॅम ठीक आहे मला कॅश पेमेंट करा ऑनलाइन पेमेंट नको करा ओके ठीके चालेल तुम्ही या मला इथून पिकप करा मी वाट पाहते अजून अर्धा पाऊण तास आणि अर्धा पाऊण तासाच्या वरती तुम्ही टाइम लावू नका नाहीतर मी तुमची ऑटो जी आहे कॅन्सल करेल